भारतीय उपखंडात बाईक चालवण्याची स्पर्धा ही व्हावी असं आजकालच्या तरुण पिढीचे मत आहे आणि हे का व्हावे कारण म्हणजे आपण बघायला गेलो तर युरोप खंडात आणि युरोप खंडात या गोष्टीचा म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा असं महत्त्व आहे म्हणजे आपण बघायला गेलो मोनॅको बिनॅको तिथे म्हणजे बाईकचा किती म्हणजे असे सामने होतात ख म्हणजे त्याच्यात गाड्या कायच प्रकारे म्हणजे मुलं बाईक चालवत असतात ते स्पर्धेत त्यामुळे आपल्या भारतातले जे मुलं जेव्हा ते बघतात तेव्हा आपल्या भारताच्या प्रत्येक तरुणाईच्या मनात असतं किंवा आपले हे अशी गोष्ट आपल्या भारतात झाली पाहिजे आणि जेव्हा आपल्या भारतातल्या मुलात तुम्ही बघत असाल त्यांना बाईकविषयी किती आदर आणि प्रेम आहे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असते की बाबा माझ्याकडे पण एक बाईक असावी आणि आपण बघत पण असाल प्रत्येक भारतीय तरूण आपल्या जेव्हा तो योग्य वयात येतो त्याच्या घरचे पण त्यांना म्हणजे घेऊन देतात बाईक ते वगैरे आणि ही स्पर्धा अशी म्हणजे ल जेव्हा मुलं रस्त्यावर गाडी चालवत असतात तेव्हा त्यांना तेच त्यांनी असा अनुभव घेत असतात की बाबा आपण त्या स्पर्धेत आपण आपली बाईक चालवत आहोत आणि त्यामुळे त्यांना पण वाटत असेल की यार आपल्या देशात पण ही स्पर्धा झाली पाहिजे आणि म मला पण हे माझं पण हे स्पष्ट मत आहे की भारतीय उपखंडात ह्या बाईक चालण्याची स्पर्धा झालीच पाहिजे त्यामुळे भरपूर तरुणाई याकडे आकर्षक होईल आणि वेगवेगळ्या खेळात भारताच्या तरुणाईचा रस वाढेल असं मला वाटते आहे आणि धन्यवाद